नमस्कार माझं नाव समृद्धी कर आहे आणि मला तुम्ही टुरिस्टमधून बोल बोलताय का एजन्सीमधून हां मला जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते ठिकाणं आहेत जिथे मी फिरू शकते किंवा राहू शकते असं अच्छा मग हां तर तुम्ही रत्नागिरीमध्ये सांगू शकता का की कुठे कुठे कोणती स्थळं पर्यटन स्थळं आहेत जी खूप म्हण फेमस आहेत असं हां हां हां ठीक हां

अच्छा की मला सांगू शकता का की तिथे राहण्याची तशी सोय आहे का मये लॉज लॉज किंवा हॉटेल्स अशी व्यवस्थित आहेत का

हां आणि तुमच्या ते फिरण्यासाठी तुमची स्वतःची वाहने आहात की आम ते आम आप आम्हाला करायला लागतील मला आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग ला सुद्धा जायचं आहे तिथे पण मला भेटायची आहे खूप साऱ्या पर्यटन स्थळ स्थळांना तर ते पण तुमच्या एका प्लॅनमध्ये येतं का हां चाल हां पण आणि मला इकडच्या वेगवेगळ्या संस्कृतीबद्दल वगैरे माहिती हवी होती तर तुम्ही ती देऊ शकता का आणि मला इकडचे म्हणजे लोककला किंवा अजून इकडचं जेवण किंवा त्यांची एक पद्धत असते ती सुद्धा जाणून घ्यायची आहे तर तुम्ही ती मला त्याबद्दल माहिती देऊ जेव्हा मी येईन तिथे तर माहिती देऊ शकता का इकडचे स्पेशल इकडचे म्हणजे फेमस असे डिशेस आहेत किंवा खाद्यपदार्थ आहेत किंवा हां तर त्याबद्

हां त्यासाठी तुमा मला काय फॉर्म भरायला लागेल की कसं तुम तुमचं टुरिस्टमध्ये पार्टिसिपेट व्हायला हो नक्कीच जर मी तुम्हाला त्या कॉ त्यानुसार संपर्क करेन तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद ओके धन्यवाद हां